मी असे बरेचसे पुस्तकं वाचलेले आहेत जे की श्रीमान योगी पुन्हा छावा आणि मृत्युंजय पुन्हा झालंस तर स्वामी राऊ असे बरेचसे म्हणजे पुस्तकं वाचलेले आहेत जे मला खूप आवडलेले आहेत आणि याच्याविषयी खूप गाजावाजा पण झालेला आहे श्रीमान योगी झालं स्वामी झालं तुमचं मृत्युंजय झालं ह्या कादंबऱ्या खूप गाजलेल्या आहेत आणि ते खूप अगदी चांगल्या पद्धतीनं माडणी केलेली आहे त्याच्यामध्ये आणि ते मला खूप आवडलेले आहे त्यांच्या लेखकानी खूप चांगल्या प्रकारे असं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये जे की मृत्युंजयमध्ये कर्णाविषयी सांगितलेलं आहे आणि श्रीमान योगीमध्ये शिवाजी महाराजांवरती सांगितलेलं आहे स्वामीमध्ये पेशव्यांविषयी सांगितलेलं आहे असे बरेचसे छावामध्ये संभाजी महाराजांवर आहे अशा खूप जणांची चरित्र हे केलेले आहेत ते मला खूप आवडलेले आहेत